हॅलो प्रेरणा चल ना ग आपण फिरायला जाऊ ना एवढे सारे लोकं चालले कुठेतरी आता उन्हाळा आहे तर तर जाऊ ना कुठे तरी ट्रीप काढू ना आपण फ्रेंडसर्कल मिळून सगळे मुंबई दर्शन हो चालते ना हो ग मुंबईला खूप सारं आहे पाहायला जायचं आहे ना म्हणजे तुला माहीत तू गेली होती का कधी मुंबईला हो जाऊ जाऊ हो जाऊ पण हो मला वाटते तिथे स्वस्तपण मिळते सामान नाही का हो तर मग खूप सारी शॉपिंग करू आपण आणि मैत्रिणीला पण सांग तू सांगते का की मी सांगू बरं ठीक आहे हं पैसे वगैरे सांग मला किती हो पण आपल्याला राहायचं वगैरे व्यवस्थित करावं लागेल ना हॉटेल वगैरे बघावं लागेल चांगले आहे की नाही

हो ते पण आहे

हो का चल मिळून करू मग आपण बघतोय हॉटेल कुठले चांगले आहे तर आं हो तू विचार सर्वांना हो तू सर्वांना विचार आणि मी इकडची प्लॅनिंग करते बुकिंग वगैरे आणि तू सर्वांना कन्विन्स कर की आपण जाऊया आणि जाऊ मग आपण मुंबई दर्शनाला हो हो ठीक हो हो ठीक आहे चल बाय मग